माझं गाव हे खूप प्रसिद्ध आहे माझं गाव हे वर्धा जिल्ह्यात केळझर ह्या गावाने नाव आहे आणि पहिले ह्या गावाचं नाव एकचक्री न नगर होतं आणि हे गाव खूप हिस्ट्रिकल गाव आहे आणि हा जे मंदिर आहे गणपतीचं केळझरचं तिथे खूप सारे असं काही खोदकाम केलं की मूर्ती लागतात आणि गावात असे खूप ठिकाण आहे जसं माझं घर जेव्हा बांधायचं होतं तेव्हा माझे घराचे जे कॉलमचे खड्डे करत होत तिथं पण एक मूर्त निघाली होती आणि खूप असे लोक जमा झाले होते मूर्त बघायला आणि ते मूर्त कशाची होती आतापर्यंत आम्हाला काही समजलं नाही पण ते एक देवीची मूर्त होती आणि जसं आमच्या गावात भिमाने बकासूरचा वध केला होता हे पण एक हिस्टिकल आहे आणि जसं गणपतीच्या मंदिराखाली एक जी विहीर आहे तिथून एक गुफा गेली आहे असं म्हणते की त्या गुफेचा रस्ता पवनार हे नदी धाम नदी जी आहे तिथे निघते पण अजून काही संशोधन झालं नाही आहे आणि याच्या पहिले पण त्या गणपतीच्या मंदिरात खोदकाम केले होते तर खूप साऱ्या अशा मूर्त्या लागल्या आहे